हॅलो उद्याच्या रात्रीचा सहा ते नऊचा शो मला ऑनलाईन बुक करायचा आहे चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे व तो लोकप्रिय पण झालेला आहे त्याचे बरेचसे शूटिंग परदेशात झाले आहे त्यामुळे आपण परदेशी जाऊन आल्याचा आनंद मिळतो चित्रपटातील हिरो हिरोईनची कामे खूप छान झाली आहेत चित्रपटातील गाणीसुद्धा खूप छान आहेत त्यामुळे मला ऑनलाईन तिकिटे बुक करायचे आहेत तर आपल्याकडे ऑनलाईन बुकिंगसाठी कोणते ॲप आहे आणि हो ते सुरक्षित आहे ना कारण मागच्या वेळी मी ऑनलाईन बुकिंग केले तेव्हा माझ्या अकाऊंटमधून पैसे कट झाले पण तुमच्याकडे जमा झाले नाही त्यामुळे तो चित्रपट मी पाहू शकलो नाही आता तसे होणार नाही ना ओके ओके तुम्ही आता नवीन पद्धत नवीन ॲप आणले आहे का जेणेकरून ग्राहकाला त्रास होणार नाही